टिकटॉक हे एक एक सामाजिक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचू शकतो असं ते एक माध्यम आहे आणि मला असं वाटतं की जे तुम्ही हा प्रश्न विचारलं आहे की कुठल्याही गोष्टीवरून नुसतं बघून शिकणं आणि समोर त्याचं प्रशिक्षण घेणं या खूप महत् महत्त्वाच्या गोष्टी असतात तर पहिली एक महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटते की तुम्ही फक्त जे काही बघताय ते एक आपण म्हणतो की फक्त त्याचं अनुकरण करू शकता तशीच गोष्ट तुम्ही तुमच्यात सामान घेऊन त्याच्यावर काम करू शकत नाही मग तिथून तुम्ही तेवढंच करून ते स्वत वर करू शक म्हणजे स्वत वर ते लाद देू शकत नाही करू शकत नाही असं वाटतं आणि प्रशिक्षण संस्थेमधून कुठलंही नृत्य प्रकार जो आपण शिकतो किंवा ज्या काही गोष्टी शिकतो नाच नृत्य त्या गोष्टी खरंच खूप आपल्याला एक चांगला कलाकार घडवण्यात मदत करतात पण जेव्हा अशा कुठल्याही सामाजिक माध्यमातून आपण काही कला शिकतो किंवा काय होतं तर त्याचं थोडा सीमित भाग येतो तेवढा आपण त्या पद्धतीनं स्वत ला सामावून घेऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रशिक्षण संस्थेतून मधून काम केलेलं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि याच्या गोष्टी असतात की जेव्हा आपल्याला प्रशिक्षण संस्थेमधून कोणतरी आपला मार्गदर्शक मिळतो त्यामुळं आपल्या चुका आपल्याला समजू शकतात जेव्हा आपण कुठल्याही सामाजिक माध्यमातून काम करत असतो तर ते तसंच उचललं जातं त्यामुळं असं वाटतं की कधीकधी तेवढंच मा सीमित भागात आपण काम करू शकतो पण जर असं कुठल्याही प्रशिक्षण संस्थेमधून काम केल्यावर आपल्याला नवीन गोष्टी करू शकता येतात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि मला असं वाटतं की कुठल्याही सामाजिक माध्यमातून आपण फक्त घेऊ शकतो शिकू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतशीरपणे कधीही शिकलेलं खूप चांगलं असतं